देवगड हॉटेल ना मी गंगा ढवळे बोलते मी अगोदर मुमुज ऑर्डर केलेले होते ते मला खूप आवडलेले आहे तर तुम्ही पुन्हा एक प्लेट मोमोजची ऑर्डर घ्या आणि माझ्या पत्त्यावर पाठवून द्या